हॅलो सर्वेश कार बुकिंग सेंटरमधून बोलत आहेत का तुम्ही हा मी शुभ्रा सावे बोलते आहे ॲकच्युअली माझा आणि माझ्या मित्रांना एक कार रेंट करायची होती एट सीटर पाहिजे आम्हाला ईफ तुमच्याकडे दोन कार अवेलेबल असतील फोर फोर सीटर तर तो पण ऑप्शन चालेल आम्हाला हां तर त्याच्याविषयी रेंटविषयी बोलायचं आहे आम्हाला हां तर त्याची एकूण रेंट किती असेल ते मला एकदा मेसेज करा हां आता सांगू शकाल तरीपण चालेल अच्छा पेट्रोलशिवाय एकदोन हजार आणि पेट्रोल भरून दिला तर तुम्ही चार हजार अच्छा ठीक आहे आणि इफ आमची कार इफ मध्ये कधी बिघडली तुमचीच कार म्हणजे बिघडली मध्ये तर आम्ही काय करू आम्ही तेव्हा तात्पुरता आम्ही हवा भरू किंवा काय मोटर वगैरे चेंज करायची असेल तर ते आम्ही तिथे करवून घिऊ पण नंतर तुम्ही आम्हाला ते पेमेंट करा हां हां हां असं आम्हाला मुंबई टू इगत इगतपुरी अशी ट्रीप प्लॅन करतो आहे आम्ही तीन दिवसाची तीन दिवस कार हवी आहे आम्हाला

तुम्ही आम्हाला कधीपर्यंत द्याल मग ती कार अवेलेबल आहे ना हां हां आम्ही हॉल्ट एकदाच घेऊ मधे इफ आम्हाला भूक वगैरे लागली तर भूक नाही लागली तर आम्ही कंटिन्यूअस चालवत राहू एक पेट्रोल पण संपलं ते पण आम्ही भरवून घेऊ हां हां येताना आम्ही इफ पेट्रोल भरायची गरज पडली तर आम्ही ते तुमच्याकडूनच पेमेंट परत घेणार हां हां चालेल मग तुम्ही त्याची टोटल कॉस्ट एकदा सांगा मला एकदा मेसेज करा याच फोन नंबरवर हां तसा काही इश्यू नाही आहे की गाडी खराब झाली आम्ही नाही रीपेअर करवून घेणार आम्ही रीप्पेयर करवून घेऊ पण नंतर तुम्ही पेमेंट द्या हे आमचं आहे हां आम्ही एकूण दहा मुलं आहोत मी आणि माझे मित्र आहेत आम्ही चाललो आहोत हां हां कधीपर्यंत द्याल ठीक आहे ठीक आहे परवा नं चालेल मी परत फोन करेल तुम्हाला तुम्ही सांगा मला मी कुठे येऊ वगैरे ठीक आहे थँक्यू